प्रत्येकच शाळेमध्ये कला आणि हस्तकला हे विषय महत्त्वाचे असतात मुलांच्या रोजच्या अभ्यासाच्या त्रासातून त्यांना मोकळा वेळ मिळावा त्यांचं मन पुन्हा एकदा प्रफुल्लित होऊन त्यांना आनंद व्हावा यासाठी हे विषय आपल्या शाळेच्या दिनदर्शिकेत प्रामुख्याने नमूद केलेले असतात यासाठी शाळांमध्ये त्या विषयातील विषय शिक्षक नेमले जातात की जे मुलांना अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कलांशी ओळख करून देतात शाळेमध्ये गायन नृत्य चित्रकला हस्तकला आणि क्रीडा या गोष्टी प्रामुख्याने वापरल्या जातात मुलांना जास्तीत जास्त वेळ या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवून त्यांचे मन हलकेफुलके करून त्यांना पुन्हा एकदा अभ्यासाशी जोडण्यासाठी या कला आणि हस्तकला यांचा उपयोग होतो बाहुल्या तयार करणं पावसात कागदी बोटी तयार करणं यांसारख्या कला किंवा हस्तकला शाळेत लहानपणापासूनच असतात अगदी लहान असताना बालवाडीमध्ये आपण घोटीव कागदापासून फुले तयार करणे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बोटी तयार करणे किंवा मोठ्या कागदांवर चित्र काढणे चित्रांमध्ये डोंगर दऱ्या सूर्य फुले घरे देवळे इत्यादी सगळ्यांना माहीत असलेल्या वास्तू काढायला शिकतो खडू तसेच अनेक प्रकारचे रंग जसे तेलीखडू असे साहित्य वापरून प्रत्येकजण आपापल्या आतला कलाकार त्या कागदांवर जागा करत असतो मला ही शाळेत लहानपणापासून कला आणि हस्तकला हे विषय होतेच मला ते नेहमीच आवडले त्या तासांना मजा यायची अभ्यासातून थोडा वेळ बाजूला डोकं काढून आपल्या आवडीचे काम करून छान वाटायचे मी शाळेत असताना अनेक होड्या तसेच वेगळ्या वेगळ्या प्रकारची चित्रे काढलेली आहेत आम्ही त्या फावल्या वेळामध्ये कागदाच्या होड्या बनवून किंवा विमाने बनवून खेळायचो किंवा चित्रांना नवीन रंग द्यायचो आमच्याकडे पन्नास तेलीखडू असलेली एक पेटी होती शाळेत की ज्याच्यातून आम्हाला आपल्याला हवा तो रंग निवडून आपल्याला हवे ते चित्र रंगवण्याची मुभा शिक्षक देत असत